मराठी भाषेत ळ हे मुळाक्षर नेहमी वापरले जाते हे मराठी भाषेचे एक मोठे वेगळेपण आहे मला माहीत असलेल्या अन्य भारतीय भाषांमध्ये हा उच्चार ऐकायला मिळत नाही हिंदी भाषेत त्याचा ल असाच उच्चार होतो गुजराती किंवा तमीळ भाषेतसुद्धा या मुळाक्षराचा स्पष्ट उच्चार होत नाही हे अक्षर वापरून मराठी भाषेत हळुवार वेगळे काळा निळा सावळा बावळा असे अनेक शब्द तयार झालेले आहेत मराठीत सूर्य मावळतो तोदेखील ळ मुळे